भारतातील शिक्षण व्यवस्था ही खूप कमी दर्जाची आहे शिक्षण व्यवस्था चा दर्जा हा वाढवायला पाहिजे इतर देशांमध्ये जे जे शिक्षण पद्धती आहे अगदी लहानपणापासून खूप छान पद्धतीने खूप छान पद्धतीने मुलांना ते त्यांचे विचार मांडतात तशी इतर देशांशी जर तुलना केली तर त्या मानाने आपल्या भा भारतातील शिक्षण व्यवस्था ही खूप कमी दर्जाची आहे त्यांच्याकडे अगदी जन्मलेल्या मुलापासून व नर्सरीमध्ये पहिल्याच्यामध्येच मुलगा गेला की ते कुठलंही मुलांममध्येच कशी उत्सुकता निर्माण होईल मुलांनाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून मुलांकडनंच वेगवेगळे उत्तरं काढून घेण्याचा ते प्रयत्न करतात अशी त्यांची शिक्षण प्रणाली आहे तर आपल्याकडेही काहीतरी शिक्षण व्यवस्थेमध्येदे बदल व्हायला पाहिजेत कुठेतरी आपले शिक्षण व्यवस्था चुकत आहे नक्की काय सुधारणा व्हायला पाहिजे याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली शिक्षण व्यवस्था होणे हे खूप आवश्यक आहे कारण मुलं जर घडली आपली पुढची पिढी घडली तरच भारताचं भविष्य हे उज्वल असेल त्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करणे खूप आवश्यक आहे